मराठी भाषा ही मला खूप आवडते आणि ती भाषा मी अ आईपासूनच शिकली आहे जेव्हा मी लहानपणी अंगणवाडीत जायची तेव्हा मला ते अ आईनीच शिकवण्या झाली आणि तुम्ही पण शिका मराठी आणि मराठी भाषा खूप छान आहे मराठवाड्यात जर आपण तसेच गेलो तर मराठवाड्यामधे आपले आपल्या इथल्यापेक्षा मराठवाड्याची लँग्वेज एकदम छान आहे आणि जे आपण जे इथे बोलू शकत नाहीत ते मराठीतली जे लँग्वेज आहे जे वर्ड आहेत ते मराठवाड्यात एकदम व्यवस्थित बोलतात तसेच पंढरपूरचे इकडे गेलो आपण एकदम व्यवस्थित भाषा राहते बीडच्या साइडला गेलो तर एकदम मराठवाड्यात पिवर मराठी बोलतात आपल्या इकडे थोडी व्यवस्थित नाही पण तिकडल्या साइडला जर गेलो आपण तर एकदम नीट वगैरे बोलतात आणि तसेच तुम्ही पण शिका आणि तसंच मी मुंबईमधे गेली होती तिथे पण मराठी लोक मिळाले तर त्यांच्याकडून पण मी खूप काहीशी नवीन नवीन शब्द शिकले आणि तसेच तुम्ही पण शिकून घ्या नवीन नवीन शब्द